हो मी माझ्या बागेत अनेक झाडे लावले आहेत अनेक फुलझाडे व फळझाडे आहेत फुलझाडांमध्ये जास्वंद मोगरा चाफा डबल मोगरा अशी अनेक प्रकारची फुलझाडे आहेत फळझाडांमध्ये अननस नारळ आंबा चिक्कू अशी अनेक प्रकारची फळझाडे आहेत माझ्या बागेत लावलेले झाडे व फुलझाडांना येणारी फुले पाहून मला खूप आनंद होतो आपल्या आयुष्यात झाडे ही खूप महत्वाची आहेत माझ्या बागेत विविध प्रकारची झाडे आहेत ज्यांना प्रत्येकाला एक वेगळा रंग आणि आकार आहे त्यांच्या प्रती एकमेकांमध्ये एक सामर्थ्य आहे काही झाडे खूप उंच आकाराची आहेत काही झाडांना खूप फुले येतात त्यांना फुले आलेली पाहून मला खूप आनंद होतो झाडे ना फुलं येण्याची प्रक्रिया अत्यंत मोहक आणि रोमांचक असते सुंदर फुले उद्भावीत होतात काही फुलांना वेगळा रंग सुगंध आकार हा खूप असतो सुगंधदेखील सगळीकडे दरवळत असतो अशा प्रकारे आपल्याला झाडे आपल्या जीवनात खूप महत्वाची आहेत व झाडांना फुललेलं पाहून मला खूप आनंद होतो